शाळेमध्ये असताना ऑलंपिक्स ते तेवढं काही समजत तर नव्हतं पण आधी आमच्या तिथे खेळ खेळले जात होते त्याच्यामध्ये म्हणजे काढले जात होते की विनर कोण आहे लुजर कोण आहे त आम त्याच्यामध्ये आम्ही लंगडी खेळायचो खो खो खेळायचो पुन्हा लंबी छलांग तेसुद्धा खेळायचो गोळाफेक खेळायचो असे काही म्हणजे भरपूर खेळ खेळलो आ आहेत पण तेव्हा ऑलंपिक्समध्ये वगैरे जायचं तेवढा काही चान्स आला नाही पण आम्ही शाळेमध्येही भरपूर खेळलो